किरकोळ बाजार आणि घाऊक बाजार हे आजकालच्या नवीन पिढीला तर काही पाहण्यात येतच नाहीत पण मोंढा मार्केट हे घाऊक बाजाराचं खूप मोठं ठिकाण आहे जे फार कमी ठिकाणी शहरामध्ये लोकांना माहिती आहे अलीकडच्या वर्षांमध्ये किराण्याच्या आणि भाजीपाल्यांच्या दराांमध्ये खूप फरक जाणवत आहे किराणा भाजीपाला याच्या किंमती चार ते पाच पटीनं किंवा दहा पटीपर्यंत वाढत आल्या आहेत ज्याला आपण महागाई वाढली असं म्हणतो घाऊक बाजारामधे लोक जे आधी धान्य भुसार ह्या गोष्टी घेत होते ते पण घेण्याचा कल आजकाल फार कमी झालेला आहे प्रत्येकाला शॉपिंग करण्यासाठी डी मार्ट रिलायन्स मार्ट स्मार्ट बाजार रिलायन्स बाजार अशा जे सुपर मार्केट्स आहेत अशा ठिकाणाहूनच खरेदी करणे माहिती आहे मोंडा मार्केट कुठं उपलब्ध आहे कुठ त्याचा एरिया ॲड्रेस काय हे बऱ्याच लोकांना माहीत नाही जे लोक नोकरीच्या निमित्तानं स्थलांतरित झालेले आहेत त्यांना या गोष्टीबद्दल जवळपास कुठे माहिती नसते राहिला प्रश्न ऑनलाईन खरेदीचा ऑनलाईन खरेदी ही काही प्रमाणात चांगली पण आहे पण त्यामुळे जे स्थानिक व्यापारी आहेत त्या व्यापाऱ्यांचे बऱ्याच प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे पण जी स्पर्धा वाढली आहे जेणे जेणेकरून तुम्हाला जी वस्तू योग्य भावामध्ये मिळ सध्या मिळत आहे हे प्रमाण ऑनलाईन खरेदीमध्ये वाढले आहे पण जी वस्तू तुम्हाला कुठंच मिळत नाही ती ऑनलाईनमध्ये तुम्ही देशाच्या कोणत्याही कोपऱ्यामधून मागवू शकता ज्या ठिकाणी ती उपलब्ध आहे तिथून ती तुमच्या जवळ पोहोचून जाते ऑनलाईन पद्धतीने खरेदी करण्याची सवय ही काही प्रमाणात ठीक जरी असली तरी शक्यतो सर्व खरेदी मोंढाबा मार्केट घाऊक मार्केट ऑनलाईन पद्धतींनं न करता या ठिकाणी जाऊन केली तर तुम्हाला चार गोष्टी नवीन अनुभवल्या मिळतात चार गोष्टी नवीन शिकायला मिळतात आणि तुमच्या पुढच्या पिढीला जर ही सवय राहिली तर याच्यामधून ती पिढी पण जागरूक होते